हां मॅडम तुम्ही इंटेरियर डिजायनर आहात का

अच्छा मी इथे इथे अंधेरीलाच चार बंगला जे आहे तिथे माझं घर आहे पण मला होम पूर्णपणे रिन्यूएट करायचं आहे माझं घर

आमचं मॅडम थ्री बी एच के आहे हो पूर्ण घर रिन्यूएट करायचं आहे

ओके आं पण त्या बाहेर काढू शकतो ना आपण

ओके

बरं आणि साधारण ह्या ह्या सगळ्या गोष्टींना साधारण काय बजेट जाईल हां ॲक्चुली मला थोडंसं आतमध्ये थोडंसं ग्लास मटेरियल वगैरे यूज करायचं आहे

हां मजे ब मी जे देवघर आहे त्याला मी थोडंसं ग्लास मटेरियल वगैरे आम्ही यूज करायचा असा विचार चालू आहे किचनला पण बऱ्यापैकी ग्लास मटेरियल आम्ही यूज करतोय तर मग साधारण

ओके मग त्याची साधारण बर आणि तुम्ही बाकीचं अजून काय त्यामध्ये देऊ शकता आम्हाला

ठीक आहे ठीक आहे मॅडम चाले ठीक ठीक चाल